मी रॉबर्ट क्योसाकी यांचं रिच डॅड पुअर डॅड हे इंग्लिशमधलं पुस्तक थोडं इंग्लिशमध्ये आणि थोडं मराठी अनुवादित पुस्तक वाचलेलं आहे मला असं वाटतं की मराठी अनुवाद केलेलं जे पुस्तक होतं ते समजायला थोडं सोपं गेलं कारणकी जेव्हा आपण इंग्लिशमधलं पुस्तक वाचतो तेव्हा त्यातले काही शब्द असतात किंवा शब्दरचना असतात त्या समजायला थोडं कठीण जातं आणि मग आपला सगळा वेळ त्याचा अर्थ शोधण्यातच जातो पण मराठी पुस्तक बऱ्यापैकी साधर्म्याचं होतं असं मला वाटतं त्याच्यामध्ये गोष्टी समजणं थोडंसं सोपं होतं आणि जेव्हा आपण मराठी अनुवादित पुस्तक वाचतो आणि मग जेव्हा आपण त्याची जी ॲक्चुअल कॉपी आहे जी इंग्लिशमध्ये होती ती जेव्हा वाचतो तेव्हा त्या सगळ्या शब्दांचा अर्थ न शोध शोधता आपल्याला ते पुस्तक कळू शकतं असं मला वाटतं त्यासाठी मराठी अनुवादित पुस्तक वाचणं मला मला असं वाटतं आहे फायदेशीर आहे फायदेशीर ठरतं पण अशी मी अनेक पुस्तकं वाचलेली आहेत आत्ता पियुष पांडे यांचं एक पुस्तक वाचलं होतं पांडे नामा नावाचं जेही अनुवादित होतं त्याचा ॲक्चुअल जे पुस्तक आहे ते हिंदीमधलं आहे मी हिंदीमधलं पुस्तक वाचलेलं नाही आहे पण मराठी अनुवाद जो आहे जो मी वाचला तो बऱ्यापैकी समजणारा होता मला हिंदीही प्रचंड प्र हिंदी भाषा मला प्रचंड आवडते आणि मला असं वाटतं की त्यामध्ये माझी सहजता फार जास्त चांगली आहे किंवा समज जास्त चांगली आहे मराठी माझी मातृभाषा आहेच पण तरीही हिंदीमध्ये पुस्तक असेल तर ते मला हिंदीमध्ये वाचायला नक्कीच आवडेल अजूनपर्यंत ती वेळ माझ्यावर आलेली नाही आहे की मला हिंदी पुस्तक वाचायला मिळालेलं आहे कारण की ते उपलब्ध नव्हतं त्यावेळेला पण मराठी वाचताना चा अनुभवही चांगला होता प्रभावी होता कदाचित मला हिंदी पुस्तक वाचल्यावर काहीतरी वेगळं वाटण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मी गुलजार यांचं धूप आणि दोहे पुस्तकंही मराठी अनुवादित वाचलेलं होतं प्रश्न हा असतो की अनेका अनेक लोकांना ना वेगवेगळ्या भाषांमध्ये पुस्तक असेल तर ते समजायला फार कठीण जातं आणि आपण ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल असतो ती भाषा आपल्याला जास्त अधिक जवळची वाटते आणि कळते आणि जितकी जास्त समज आपली वाढत जाते तितकं ते आधिक चांगल्या प्रकारे आपल्या आतमध्ये शिरतं असं मला वाटतं त्यामुळे माझ्यासाठी अनुवाद असो किंवा ते ॲक्चुअल पुस्तक असो म्हणजे ज्या ज्या कुठल्या भाषेमध्ये ते पहिल्यांदा लिहिलं गेलं आहे ती भाषा असो मला फारसा फरक पडत नाही माझ्यासाठी तो प्रभाव एकच असतो हां जर एखाद्या शेरू शायरीची निगडीत कुठलं पुस्तक असेल आणि त्याचं मराठी अनुवाद केलेलं पुस्तक असेल तर कदाचित मला तो इम्पॅक्ट किंवा तो प्रभाव मिळणार नाही माझ्यावरती तो पडणार नाही आणि मला अशा वेळेला ते त्याच भाषेतला असेल तर जास्त उत्तम असा माझा अनुभव आहे तसं धूप आणि दोहे हिंदी पुस्तक होतं आणि त्याच्यामध्ये गुलजार ह्यांच्या कविता होत्या ज्या अनेकदा अनेकदा म्हणण्यापेक्षा त्या बऱ्यापैकी उर्दूमध्ये असतात आणि ते उर्दू लिहितात आणि त्या प्रकारे ज्या प्रकारे जेव्हा ते स्वतः सादरीकरण करतात त्यांच्या लिहिलेल्या कवितांचं गजलांचं ते अत्यंत अद्भुत असतं त्याचा मराठी अनुवाद त्या त्या संहितेची मजा घालवून टाकता असं मला वाटतं त्यामुळे धूप आणि दोहेच्या वेळेला मला हे जाणवलं की मराठीच्या ऐवजी मी हिंदी पुस्तक वाचलं असतं तर ते अधिक चांगलं ठरलं असतं आणि मला समजणं जास्त अधिक बरं पडलं असतं